हे दादा थांबा इथंच माझा स्टॉप आला ना आता हो इथंच उतरायचं होतं मला हो ठीक आहे इथंच थांबवून द्या आणि धन्यवाद इतका लांबचा प्रवास होता आणि तुम्ही आम्हाला इथं सुखरूप आणून सोडलं तुम्ही आणि इतका आरामात आलो आम्ही हो कसं होतं आम्ही याच्या पहिले कधीच या ठिकाणी आलो नव्हतो फिरायला जायचं म्हणून कोणी हे ठिकाण सांगितलं होतं पण तुम्ही इतके समजदार होता की या ठिकाणाहून थोडंसं दूर होतं तरी तुम्ही आम्हाला व्यवस्थित आणून सोडलं आणि काय इतकं चांगलं वागला तुम्ही सगळ्यांशी असं तुम्ही चिडचिड नाही केली काही नाही चांगल्या पद्धतीनं आमचा प्रवास झाला आहे त्याच्याबद्दल खरं मनापासून आभार आहे तुमचे हो हो ठीक आहे नंतर आम्हाला जर कुठेही जायचं असलं तर तुला तुम्हालाच फोन करून तुम्ही मला माझा तुमचा नंबर देऊन द्या आम्ही नेहमी कुठे ना कुठे जात असतो तर मी नेह आठवणीने तुम्हालाच फोन करत जाईल मला तुमची ड्रायव्हिंग पण खूप आवडली आणि तुमचं बोलणं तुमचं जे विनम्रपणे वागण्याचा स्वभाव आहे ते खूप आवडला दादा मला हो ठीक आहे मी नक्की सांगेन तुला